आमच्या भागात गोव्याहून रायडर आले होते ते रायडर आलेल्या वर आम्ही त्यांना विचारले कुठून आलात तर ते म्हणाले आम्ही गोव्याहून आलोत कुठं ते गोव्याहून चालले होते शिर्डी शिर्डीहून ते जाणार होते प्रयागराजला महाकुंभ चालू होता तेव्हा नंतर आम्ही त्यांना पेट्रोल मागितले तर त्यांनी पेट्रोल दिले नाही कारण की त्यांना लाँग रनिंगचं रूट होता त्याच्यामुळे नंतर आम्ही त्यांना त्यांच्या गाडीबद्दल माहिती विचारली त्यांनी त्यांच्या गाडीबद्दल सगळी माहिती दिली नंतर त्यांनी आम्हाला आमच्या गावाबद्दल माहिती विचारली आम्ही आलम प्रभू देवस्थान माणगंगा नदी त्यांना सांगितले नंतर थोडा वेळ बोलणं झाल्यावर ते पर्यटक गाडी घेऊन त्यांची निघाले आणि ते भुमधून निघून गेले